इकडचं किरकोळ बाजार हा हनुमान मंदिरामध्ये च्या चौकामध्ये भरतो आणि इथलं होलसेल हा कारगेल चौकामध्ये बी फॅशन प्लाझा हा आहे आणि येथील भाजीपाल्यांचे दर हे दहा पटीनं वाढलेले आहे आणि इथल्या ऑनलाईन खरेदी म्हटलं तर याच्यामध्ये पैशाची थोडी बचत कमी असते आणि हे प्रोडक्ट चांगलं असते आणि याचे नुकसान म्हटलं तर काही प्रोडक्ट आल्यानंतर काही ओपन केल्यानंतर को काही एक सामान राहतो काही एक सामान नाही राहात याच एवढं फरक आहे